नवीन जन्मलेल्या बाळासाठी पहिल्या वर्षात काही विधी केले जातात पाच पाचव्या दिवशी पाचवीला पुजतात नंतर बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी बारसं केलं जातं त्यानंतर कान टोचले जातात त्यानंतर जावळ काढलं जातं आणि उष्ष्टावण केलं जातं